हो मी अनेक शास्त्रज्ञांबद्दल आणि गणितज्ञांबद्दल वाचले अहे शाळेत असताना आणि त्यांना त्यांनी मला आयुष्यभरात मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले आहे त्यातली काही नावं सांगायची झाली तर एपीजे अब्दुल कलाम आणि रामनुजन हे आहेत आणि

त्यांनी मोठ्या प्रमाणा वर महत्त्वाचे शोध लावले जे मानवतेसाठी मानवतेला प्रगती करण्यासाठी खूप महत्त्वाचे होते एपीजे अब्दुल कलाम यांनी यांचा जन्म तामिळनाडूमधील होता आणि त्यांनी

याबद्दल त्यांना त्यांच्या मूल्यवान अशा कार्याबद्दल त्यांना मोठ्या प्रमाणावर गौरवण्यातही आले दुसरे एक जे गणितज्ज्ञ जे मला प्रभावित करून गेले ते म्हणजे रामानुजन त्यांचाही जन्म दक्षिण भारतातीलच होता त्यांनी आपल्या अल्पया अशा आयुष्यात मोठ्या प्रमाणावर गणितात गणितातील वेगवेगळे शोध लावले आणि ते ते आयुष्यातील काही काळ इंग्लंड येथेसुद्धा वास्तव्यास होते तेथे त्यांनी अनेक